प्रसारमाध्यमांचा आपल्या समाजामध्ये खूप मोठा रोल आहे त्यांची या सर्व सर्व समाजामध्ये एक वेगळी जागा आहे प्रसारमाध्यमांचं म्हणायचंच झालं तर त्यांच्याद्वारे समाजामध्ये जागृती होते त्याचप्रमाणे विविध गोष्टी ज्या आहेत त्या समाजाला कळतात मग त्या बऱ्याचदा चांगल्या असोत किंवा वाईट असोत परंतु त्यांचा प्रभाव हा शंभर टक्के असतोच त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला प्रसारमाध्यमं एखादी बातमी प्रसारित करतात त्या वेळेला त्यांची जवाबदारी खूप मोठी असते की ती बातमी जी आहे ती योग्य प्रकारे सादर केली जावी त्याच्यामध्ये सत्यता असावी त्याची योग्य पडताळणी झालेली असावी ही त्यांची जवाबदारी आहे त्यामुळे अशा पद्धतीने बातम्या प्रसारित करत असताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे अन्यथा लोकां मध्ये चुकीची माहिती जाण्याची शक्यतासुद्धा असू शकते म्हणूनच प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे आणि योग्य ती तथ्यं आणि सत्य बातम्याच प्रसारित करणं आवश्यक आहे ही त्यांची जवाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजहितासाठी याची अत्यंत गरजसुद्धा आहे जर वृत्तपत्रांबद्दल किंवा न्यूज चॅनल्सबद्दल म्हणाल तर झी चोवीस तास त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाईम्स ही वर्तमानपत्रं मला वाचायला आवडतात मला त्यांच्यात त्यांच्या बातम्या ज्या आहेत त्या सत्याच्या खूप जवळ वाटतात म्हणून मला ही वृत्तपत्रं वाचायला आवडतात न्यूज चॅनल्सवरती सातत्याने येणाऱ्या न्यूजसुद्धा मला पाहायला बऱ्या वाटतात आज तकवरच्या न्यूज मी नेहमी वाचते अं ऐकते